नमस्कार आय आर सी टी सीचं ग्राहक सेवा केंद्र ना हो मी निनाद खाडीलकर बोलतो आहे मला असं कळलं की काही विशेष सवलती आता सध्या आहे आर सी टी सीकडून दिल्या जात आहेत त्याचसोबत काही विशेष प्रस्तावही आहेत म्हणजे ठराविक सहलीचे काही पॅकेजेस तुम्ही आजकाल देता तर त्याविषयी मला थोडीशी माहिती हवी होती काय आहे आमचा एक दहा जणांचा ग्रुप आहे हो आणि त्यांना प्रयागराज चित्रकूट गया इथे जायचं आहे हो आता राम मंदिर झालेलंच आहे सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे हो तर तिथे दर्शनासाठी आम्हाला सगळ्यांना जायचं आहे तर त्यासाठी या सवलती हव्या आहेत काय म्हणालात सीनियर सिटीजन्स ना हो हो दहापैकी आठ लोक आम्ही तरुण आहोत दोन सीनियर सिटीजन आहेत आणि त्यापैकी म्हणजे आमच्या दहापैकी चार लहान मुलं आहेत हो अच्छा लहान मुलांचं पूर्ण तिकीट काढावं लागेल काय म्हणालात अच्छा सगळ्यांसाठी एकच तिकिट दर आहे अच्छा याच्या म्हणजे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं जे सवलत दिली जाते ती इथे नाही आहे बरं बरं बरं आणि गाडी कुठून मुंबईहून सुटते का बरं आणि पोचते किती वाजता प्रयागराज आणि तिथून तुमच्याच बस आहेत का वा वा खूप छान खूप छान हां म्हणजे आम्हाला काहीच बघावं लागणार नाही आहे फक्त तिकीट काढायचं आहे आणि गाडीत येऊन बसायचं आहे एवढंचं आहे बरोबर वा वा खूपच छान आहे मी अजून एक माझ्या एका मित्राचाही ग्रुप आहे तर त्यांनाही मी सांगतो तेही आले तर नक्कीच आम्हालाही मजा येईल सगळ्यांना एकत्र जायला हो हो हो आणि काही म्हणजे ओळखपत्र सोबत लागेल का आपल्याला बरं आधार कार्ड हो आहे सगळ्यांचं आहे अच्छा तेवढंच पुरेस आहे बरं बरं बरं आणि हॉटेल्स कशी असतात म्हणजे थ्री स्टार फाईव स्टार सगळी थ्री स्टार आहेत वा वा वा छान छान चालेल मी सगळ्यांशी बोलतो आणि लवकरच मग माझं तिकीट मी आरक्षित करतो हो चालेल चालेल ओके ओके तुम्ही छान माहिती दिली आहेत धन्यवाद